हॅलो हां एक ट्रॅव्हल एजन्सीमध्ये लागला आहे ना कॉल मी एका ड्रायवर मी ड्रायवरला मी ड्रायवर ड्रायव्हरला फोन केला होता मला एका चौकशीसाठी कारण काय कारण की मला एका ठिकाणी अर्जंटली जायचं आहे पण पण मी जिथे जिथे ड्रायवरांना बोलवलं आहे पण ते उशीरा आलेत म्हणून मला आता हे रद्द करायचं आहे कारण काय मी मी दुसरी दुसरी रिक्ष रिक्षा किंवा ऑटो मागवलेली आहे तर मग तर मग हे जे मी ड्रायवरांना मी बुकिंग करून ठेवलं होतं आता मला ते म्हणजे त्यांना त्यांना दुसरीकडे भाडं मिळा त्यांना दुसरीकडे भाडं मिळालं तर मग ते जाऊ शकतात पण मला हे रद्द करायचं आहे कारण काय मला अर्जंटली जायचं आहे तर मग हे इथे करण्यास मी इथे करता करता मी वाट बघितली त्यांना उशीर झाला म्हणून आणि आता मला तातडीने निघायचं आहे मी कसं करू माझं माझं अर्जंटली काम कारण काय मी जसं ऑनलाईन मागव जसं मी ऑनलाईन बघितलं की ठीक आहे की कॅब मागवू शकतो किंवा ड्रायवराना फोन करून पटकन बोलवू शकतो पण त्यांनी तर उशीर केला ना त्यामुळे उशीर झाला त्यामुळे मी आता त्यामुळे मला त्यामुळे मी रद्द करत आहे आणि तुम्ही तुम्हाला दुसरी भाडं मिळालं तर तुम्ही तिथे जाऊ शकता माझे जे मी जो मी जो तुम्ही मी जो बुकिंग करून ठेवला होता तो कॅब ते ते तुमच्या इकडनं तुम्ही कॅन्सल करा